तसेच मी निगेटिव पॉईंटपण सुद्धा बघितलेले आहे रिअल मी रिअल मी नॉर्जे नार्जोस ट्वेंटी प्रोमध्ये मी जो इं इंच जो आहे सहा पॉईंट पाच इंचेचा फुल स्क्रीन डिस्प्ले आहे तो चांगला नाही आहे स्टोरेजला मायक्रो एल जी कार्डच्या मदतीने आपण वाढवता येऊ शकत नाही तसेच फोनमध्ये मिडियाटेक हिलियो जी नाईन्टी फायू प्रोवी प्रोसेसरपंसुद्धा चांगलेला नाही आहे तसेच फोणमध्ये अडतीस मेगाफिक्सेलची प्रायमरी कॅमेरासोबत जे कॉड दिलेला आहे तो कॅमेरा सेटअप केलेला आहे तो पण इवन चांगलं नाही आहे जशी सेल्फीसाठी सोळा मेगाफिक्सेलचा एट डिस्प्ले कॅमेरा पण

छान नाहीआहे तसंच कॉलिटी चांगली नाही आहे तसंच फोनमध्ये एकच मी वापरते त्याने एन मायक्रो एल डी स्लॉट पण सुद्धा डिस्प्ले होतो चांगला नाही आहे तसेच फोनला पावर देण्यासाठी त्याची तीन हजार पाचशेचं एम पी ए बॅटरी आहे आणि पंचावन्न वॉट सुपरबॅट चार सपोट आहे त्याला मग तो खूप जास्त कमी प्रमाणात आहे तसेच या फोनमध्ये मिळ्या तसे या फोनला टू जी बीचं रॅम आहे प्लस पंचावन्न जी बी व व एकशे वीस जी बी इंटर्नल स्टोरेजच लाँच झालेला हा मोबाईल आहे फक्त तसंच त्यानंतर फोनला पावर देण्यासाठी यात फक्त तीन हजार एम फी बॅटरी दिलेली आहे त्यामध्ये ती बॅटरी पण सुद्धा खूप जास्त उतरून जाते त्याचे फीचर्स चांगले नाही त्याचे जे ॲप्स आहे ते हाताळायला सोपे नाही आहे तसेच फोनमध्ये जे अडतीस मेगाफिक्सेलचं जो एएम्पेक ट्रिपल कॅमेरा दिलेला आहे तो सेटअप केलेला नाही आहे तो व्यवस्थित चांगलेय त्याची कॉलिटी चांगली नाही आहे फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेराची कॉलिटी इवन चांगली नाही आहे